लुबलीयाना ही स्लोवोनियाची राजधानी आहे आणि देशातील सर्वात मोठे शहर देखील आहे आणि हे जो नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे आणि हे शहर इतिहास आणि सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्य आणि समुद्र आहे म्हणजे की खूप असं संस्कृती आणि इतिहासांमध्ये आहे आणि लुबयानक ह्याच्यामध्ये आकर्षक असं किल्ला आहे रेगिनावजग त्यानंतर आलु लुबियाना जुने शहर हे प्रमुख पर्यटन आकर्षक आहे शहराची वास्तुकला बारोक आणि आर्टनोवा शैलीचे मिश्रण आहे संस्कृतीमध्ये लुबियाना विविध सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सव कालात्मक विवेसुद्धा प्रसिद्ध आहेत जो दुसरा आहे तो डॉनगोम हे चीनमधील गोवंडोग प्रांतातील एक शहर आहे याचं हे शहर उद्योगसाठी खूप विशेषत मागणी आहे म्हणजे आणि म्हणजे विशेषत इलेक्ट्रॉनिक्स आणि वस्त्र उद्योगासाठी हा खूप प्रसिद्ध आहे आणि डॉनगीन ही डॉनगीन ही चिनच्या उत्पादनाची क्षमता वाढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते हे गॉ गॉनजोक आणि शेजांच्या मधोमध आहे ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे संस्कृतीमध्ये हा खूप हेल्प करतो आणि का ऐतिहासिक स्थानाचा समावेश यामध्ये आहे जे स्थानिक परंपरा आणि जीवनशैली जपून ठेवत आहेत तील बिलिगियम हे एक युरोपियन देश आहे जो फ्रान्स जर्मनी आणि नेदरलँडच्या सिमेवर असा बसलेला देश आहे आणि ह्याची राजधानी ब्रियस ही बेलियमची राज म्हणजे ब्रिस ब्रुसेल्स ही बेल्जियमची राजधानी आहे जी युरोपियन युनियनची मुख्यालय देखील आहे आणि ह्याची जी संस्कृती आहे ती भाषिक समुदायांमध्ये विभागलेला आहे ज्यात फ्लेमीश फ्रेंच आणि जर्मनी भाषा असे अनेक भाषा ह्यामध्ये बोलल्या जोतो समावेश आहे इथे चॉकलेट असे स अनेक गोड गोष्टींचा अनेक गोष्टींचा समावेश होतो आणि याच्यामध्ये आकर्षक असे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आकर्षण आहेत जसे की ब्रुज गेट आणि एंटवर